हो वर्षानुवर्षे फोटोग्राफी खूप बदलली आहे आधी फोटोग्राफी कसे लोक तेव्हा बाहेर जायचे फिरायला वगैरे तेव्हा लोक फो फोटोग्राफरला हायर करून त्यांच्याकडून फोटो काढायचे आणि त्यावेळीचे फोटोग्राफर म्हणजे त्यांच्याकडे तो रिलवाला कॅमेरा असायचा त्याच्यात आपण तो रील रोल टाकायचो आणि मग नंतर ते फोटो धुवून आपल्याला आल्बममध्ये टाकून द्यायचे नंतर थोड्या वर्षांनी डिजिटल कॅमेरा आले डिजिटल कॅमेऱ्यामध्ये मेमरी कार्डमध्ये फोटो असायचे ते आपण लॅपटाॅप पी सी मध्ये वगैरे घेऊ शक घेऊ शकतो असे ते फोटो असायचे नंतर आत्ता नवीन मोबाईल आलेत मोबाईलचे कॅमेऱ्याची क्वालिटी पण चांगली आहे आणि आता कसे फोटो काढल्या काढल्या आपल्या मोबाईलमध्येच आपले फोटो असतात त्याच्यामुळं आपल्याला फोटोग्राफरकडे जायची गरज लागत नाही त्याच्यामुळं फोटोग्राफी हळूहळू बदलत चाललेली आहे आधी फोटोग्राफी कॅमेऱ्यामध्ये असायची लोक उत्साहाने कॅमेरा विकत घ्यायचे आणि आत्ता प्रत्येक मोबाईलकडं मोबाईलमध्ये कॅमेरा असल्यामुळं लोकं नवीन नवीन मोबाईल घे मोबाईल घेऊन त्याच्यामध्येच फोटो काढतात म्हणून आता कॅमेऱ्याची तशी गरज लागत नाही तरी कॅमेरा आणि मोबाईलमध्ये फरक असा की कॅमेऱ्याची क्वालिटी आणि मोबाईलची क्वालिटी मध्ये जरा फरक पडतोच पण मोबाईल जे कॅमेरे आपण बाहेर फिराय गेलो वगैरे तर खूप उप उपयोगी पडतात म्हणून प्रत्येकवेळी कॅमे जुने कॅमेरे किंवा डिजिटल कॅमेरे असावेच असे काय कम्पल्शन नसतं मोबाईल असला तर आजकाल बस झालं असं आहे त्याच्यामुळं मोबाईल मध्ये पण आता लोक एक आधी आधी एक कॅमेरा होता आता दोन कॅमेरे झालेत आता हळूहळू तीन चार असे बरेच बदल मोबाईलमध्ये सुद्दा झालेले आहेत म्हणून लोक कॅमेऱ्यापेक्षा मोबाईल चांगले घेऊन त्याच्यात फोटो काढतात आणि मोबाईलमधून फोटो काढणे सोपे आहे